आरोग्य सुविधामध्ये गर्दीची समस्या एक आता खूप होणार म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आरोग्याविषयामध्ये म्हणजे आरोग्यासाठी खूप धष्ट आता गव्हर्नमेंट हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आरोग्य चांगलं मिळतं असं आ आता माणसाला वाटलं पण खरं सांगा मला आरोग्य सुविधांमध्ये गर्दीची समस्या एक नॉर्मल गोष्ट आहे पण आपण गव्हर्मेंट हे ते जाऊन तुम्ही करू शकता कारण गव्हर्मेंट सर काय माहित आहे एक फ्रॉड असतात काही पण इच्छा मैदा होतो फ्रॉड फेट तसं काय नाही